हॅलो के डी आय इंटप्राईजमधून बोलत आहेत का अच्छा अच्छा तर मॅडम मी स्नेहा बोलत आहे मी ना नवीन घर घेतलं आहे कॅम्प रोडला तर मला नवीन घराकरिता काही इलेक्टॉनिक वस्तू पाहिजे होत्या जसं वॉशिंग मशीन झाली ट टी व्ही झालं फ्रीज झालं तर त्या गोष्टी हां तर ते हवं होतं मला हो तो फ्रीज आम्हाला डबल डोअरचा पाहिजे मॅडम टी मोठा पाहिजे पंचवीस तीस लीटरवाला जो असतो ना तो पाहिजे अन् त्याच्यामुळे डिफ्रॉस्टिंग वगैरे व्हायला पाहिजे पण चांगल्या प्रकारे हां अच्छा अच्छा आणि तुमच्याकडे कोणत्या कोणत्या कंपनीच्या आहेत फ्रीजच्या

सॅमसंग आहे का हो का तर मग एल जी आम्हाला चालेल मग अच्छा अच्छा एल जी चांगली कंपनी आहे का मग हो का अच्छा अच्छा हं तर मग आम्हाला ना ए सी चालेल मग एल जीचा पाहिजे आणि मला मॅडम वॉशिंग मशीन पण पाहिजे होती चांगली वॉशिंग मशीन म्हणजे मला ऑटोमॅटिक पाहिजे आहे ज्याच्यामध्ये कपडे धुतले पण जातील आणि ऑटोमॅटिक ड्राय पण होऊन जातील

बरं बरं बरं बरं ठीक आहे ना तर मी येईल मग तुमच्या स्टोअरला आणि टी व्ही वगैरे आहे का तुमच्याकडे अशी मोठी छान म्हणजे बत्तीस इंची बरं बरं ठीक आहे ठीक आहे तुमचं दुकान कुठे आहे मी येते मग तुमच्या घरी आता थोड्या वेळानी जेसनच्या तिकडे मी माझ्या मी माझ्या मिस्टरांसोबत येईन आज तुमच्याकडे